ध्येय पीएच डी म पीएच डी पूर्ण करायचं आहे अर्थशास्त्र विषयामध्ये खूप जणांनी पीएच डी केली असून सुद्धा मला अर्थशास्त्र हा विषय निवड्या निवडण्याचं एकमेव कारण म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या विचाराचं थोडा फार प्रभाव मिळून मला असं वाटले की अर्थशास्त्रामध्ये आपण थोडं फार तरी रिसर्च केलं पाहिजे ज्यामधून लोकांचे दारिद्रय असो किंवा बेरोजगारीचा प्रश्न कशामुळे निर्माण होता ह्यांचा अभ्यास जाणून घेण्यासाठी मला एक रिसर्च बेस रिसर्च बेस करायचं होतं त्यामुळे मी पीएच डी करायचे ठरविले त्याच्यामधील सर्वात पहिले हा विचार कुठून रुजवला म्हणजेच मला डॉक्टर बाबासा आंबेडकर यांचं एक पुस्तक यूज केलं मी त्यामधून मला हा विचार जाणवला की रिसर्च केल्यामुळेच आपण प्रत्यक्षात समस्या काय आहे त्या समस्याच्या मुळात जाऊन त्याचा विचार केला जातो आणि आपल्या समस्या सोडू शकतो त्यामुळेच पीएच डी करणे हा माझा ध्येय आहे आणि ते पूर्ण करण्यासाठीच मी माझा प्रयत्न सुरू ठेवत आहे